नृत्यामध्ये मंचावरील नृत्य साधनांचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो त नृत्य साधनेत किंवा नृत्य सादर करताना त्यांचा खूपच महत्त्वाचा भाग आहे जसं नृत्याचे जे साहित्य आहे भरत मुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र किंवा नंदकिशोरांनी लिहिलेलं अभिनय दर्पण ही प्रत्येक गोष्ट यातली नृत्य सादरीकरणापेक्षा त्याचं साहित्य माहीत असणं जास्त महत्त्वाचं ठरतं कधीकधी कारण कोणत्या परिस्थितीमध्ये कसा अभिनय असतो त्यानंतर कोणत्या गोष्टीमध्ये एखादं गाणं चित्रित करताना ती चित्रं प्रेक्षकांसमोर कसं उभं व्हायला हवं कसं उभं राहील आणि आपली आपले भाव त्यांच्यापर्यंत कसे रस म्हणून उत्पन्न होतील हे जे काही आहे त्यासाठी नृत्याचं साहित्य आणि नृत्यासाठीचं जे साहित्य वापरलं जातं ते माहीत असणं ते खूप गरजेचं ठरतं कोणत्या परिस्थितीत तुम्ही कोणता भाव दाखवल्यावर कसं त्याचं रसात रूपांतर होईल आणि त्यानंतर कोणत्या भावात ती व्यक्ती काय करू शकते कशा पद्धतीचे हालचाली करू शकते कशा पद्धतीचे तिचे तिचे चाल कशी असेल तिथे किंवा तिचा भाव कसा असेल आणि त्या स्थितीमध्ये त्या व्यक्तीला काय वाटत असेल हे जे काही आहे ते कसं दर्शवायचं कसं दाखवायचं कोणत्या पद्धतीने करायचं ह्या सगळ्या गोष्टींसाठी नृत्यासाठीचं जे साहित्य आहे ते खूप महत्त्वाचं असतं ते जाणणं त्यातल्या बारीक सारीक गोष्टी लक्षात असणं हे खूप महत्त्वाचं ठरतं एखाद्या स्थितीत एखादी नायिका कोणत्या प्रकारे वागेल कोणत्या स्थितीत ती अशी तिला अचानक राग येईल किंवा कोणत्या स्थितीत ती समजून घईल किंवा कोणत्या स्थितीत तिला समजायचच नाही आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या स्थिती आहेत ह्या ज्या काही एखादं गाणं चित्रित करायचं आहे तर ती व्यक्ती तिथे कशी उभी आहे हे तिचं कॅरेक्टर कसं उभं करायचं ह्या प्रत्येक गोष्टीसाठी साहित्य माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि नृत्यामध्ये एकाच प्रकारचं साहित्य किंवा एकच गोष्ट आहे नृत्यच आहे असं नाही तर नृत्यामध्ये शृंगाराचा जो भाव आहे किंवा आंगीक अभिनय आहे त्यानंतर वाचिक अभिनय आहे म्हणजे जे गाण्याचा भाग आहे त्यानंतर सात्विक अभिनय म्हणजे स्वतःच्या आतून येणारा जो अभिनय आहे तो खूप महत्त्वाचा आहे अशी बरीचशी गोष्ट मंचावर सादरीकरण करताना नृत्यांगणीच्या लक्षात असणं खूप महत्त्वाच्या असतात